हॅलो हां मी मा माता वैष्णोदेवी कॉलेजमधून बोलते आहे हो प्रिन्सिपल तुम्ही हां तुम्ही अप्लाय केलं होतं हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी हां ते अप्रूव झालं आहे तुमचं ॲप्लिकेशन पण आता त्यासाठी इंटरव्यू द्यावा लागेल छोटासा हां तुमच्याबद्दल थोडं स्वतःबद्दल सांगू शकता का ओके आणि आतापर्यंत तुमचे ग्रेड्स कसे होते आणि तुम्हाला हाच कोर्स का करायचा आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला माहिती आहे ना ह्या कोर्समध्ये खूप प्रोफेशनली वागावं लागतं म्हणजे खूप ॲटिकेट्स वगैरे शिकवतात तुम्हाला आणि कुकिंग हा एकच फक्त काम नसतं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बाकी पण कामं असतात एखादं हॉटेल प्लेस कसं मॅनेज करायचं ते शिकवलं जातात तुम्ही ते हॅन्डल करू शकता आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता म्हणजे तुम्हाला आता ह्याचं ड्युरेशन तर वन अँड हाफ वन अँड हाफ इयर्सचं आहे बट तुम्हाला फ्लेक्झिबल अवर्सने कम्प्लीट करता येऊ शकता हो करू शकता पण तुम्हाला फीबद्दल माहीत आहे का म्हणजे दोन टप्प्यामध्ये फी भरायची आहे तुम्हाला फिफ्टीन थाउजंड फी आहे आणि तुम्ही हाफ हाफ करू शकता सेवन थाउजंड फाय हंड्रेड अशी

हो आमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट इंटरव्यू प्लेसमेंट इंटरव्यूसाठी कंपन्या येतात तिथे तुम्हाला इंटरव्यू देऊन आपलं प्लेसमेनचं कन्फमेशन आहे हॉटेल म्हणजे आता मोठीमोठी हॉटेल्स इथे येतात प्लेसमेंटसाठी जसं की ताज हॉटेल येतं ओबेरॉय हॉटेल येतं

बा भारतामध्ये सुद्धा आहेत आणि जर त्यांना वाटलं की तुम्ही चांगले कँडिडेट आहात तर तुम्हाला बाहेर सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळू शकता ओके थँक्यू तुम्हाला नंतर कळ कळवू शकतो आम्ही ओके हां